एकदा आम्ही मित्र मोटारबाईक घेऊन फिरायला गेलो होतो तेव्हा माझा मित्र त्याची मोटारबाईक अतिशय वेगळ्या प्रकाराने चालवण्याचा त्याने प्रयत्न केला होता तेव्हा मी पण त्याच्या गाडीवर मागे बसलो होतो तेव्हा मलापण मागे बसून खूप मजा यायला लागली होती खूप आम्ही एन्जॉय करायला लागलो होतो तेव्हा मी मला अचानकच तहान लागली होती तिथे एक ढाबा दिसला त्या ढाब्यावर आम्ही पाणी पिण्यासाठी थांबलो मग मी माझ्या मित्राला थांबायला सांगितले आणि आपण पाणी पिऊ आणि तिथून निघून जाऊ असे त्याला सांगितले तितक्यातच एक अ तिथे मोटारबाईक आली तो पण आमच्याप्रमाणेच गाडी चालवत होता तो पण वाकडीतिकडीच गाडी चालवायला लागला होता पण अचानक त्याला त्याची मोटारबाईक कंट्रोलच झाली नाही आणि त्याची गाडी स्लिप झाली तितक्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला आणि तो तिथेच मरण पावला ते बघताच माझ्या अंगाला मुंग्या थरथरल्या आणि हाच प्रसंग माझ्या मनामध्ये वर्षभर जेव्हा मी फास गाडी चालवतो तेव्हा माझ्या मनामध्ये घुमतच राहतो